माझ्या क्षेत्रातील आरोग्य सेवा सुधारण्यासाटी सुरुवातीला मी श्श सांगते शारीरिक मानसिक सामाजिक दृष्टीनी व्यवस्थित आणि रोगमुक्त व असण्यासाठी अवस्था म्हणजे आरोग्य होय आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक मानसिक सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे असं मला वाटते पण आपण आजारी पडलो की शासकीय रुग्णालयमध्ये जातो म्हणजे जो गरीब व असेल ग गरीब वर्गीय असेल तो शासकीय रुग्णालयमध्ये जातो पहिले तर तिथे असलेली घाण आणि रुग्णालयमध्ये स्वच्छता नसली तर रुग्ण आणखी आजारी पडतो दुसरे म्हणजे रुग्ण खूप जास्त आजारी आहे आणि श शासकीय रुग्णालयमध्ये वेळेवर जसं आपण एमरजेंसीमध्ये गेलो रात्रीलाच गेलो समजा तर वेळेवर डॉक्टर मिळत नाही एमरजेंसी औषधे आणि उपकरणे पण रहात नाही जसे सोनोग्राफी मशीन एक्सरे मशीन आणि डिलेव्हरीसाठी तर चांगला उपचार रहात नाही आरोग्य आणि आरोग्य आणि कल्याण केंद्र म्हणजे डब्लू एस डब्लू सी एस म्हणतो ही केंद्रे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा म्हणजे ते सी पी एस सी विवरित करतात ज्यामुळे काय होतं माता आणि बाल आरोग्य सेवा आणि आणि त्याच्यावरचे रोग मोफतत न अत्यावश्यक औषधे आणि निदान सेवा लोकांच्या घरापर्यंत पोचली पाहिजे असं मला वाटते आणि हॉस्पिटल हा एक चांगला व्यवसाय बनलेला आहे आता म्हणजे आदी कसं व्हायचं की डॉक्टर हा म्हणजे आता पण आहे तसं डॉक्टर हा आपला देवच आहे पण आता याला बिज म्हणजे चांगला व्यवसाय बनवलेला आहे तर रुग्णा रुग्णांवर उपचार करत करतात पण त्यासोबत रुग्णांकडून जास्तीत जास्त पैसा पन भरविण्यास सांगतात हे जे म्हणजे प्रायव्हेट जे ह रुग्णालय राह्यतात त्यांची गोष्ट करत आहे म्हणून अगर समजा शासकीय रुग्णालयमधे सर्व सोयी राहिल्या तर जो गरिबातला गरीब व्यक्ती आहे त्याला प्रायवेटमध्ये जाऊन जास्त पैसे भरावे लागणार नाही आणि शासकीय रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे डॉक्टर नर्स वॉर्डबॉय साफसफाई काम कामगार आणि महत्त्वाचे म्हणजे अत्यावशक औषधे व उपकरणे आणि फार्मशी रहायला पाहिजे मी सांगू इच्छिते की आपला भारतातले पहिले डॉक्टरा होते आनंदी गोपाल जोशी आणि नर्स होत्या बाई काशीबाई गनपत ह्या होत्या तर यांनी खूप छान काम केलेले आहे तर मला म्हणजे त्यानी सूर सुरुवातीलाच खूप असं म्हणजे आपण त्यांना देवच म्हणू असं त्याच्यानंतर आरोग्य सेवेवर कमी वाटप करणाऱ्या राज्यांचे जास्त वाटप देण्यासाठी प्रोत्साहन करणे समर्थ दिले पाहिजे आणखी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य होय भोजनातर फ् फळांचा ग्रास थांबवेल आरोग्याचा राज निरोगी शरीर हाच खरा दागिना म्हणून शरीर स्वस्त आणि चांगले ठेवा रुग्णालयात जाण्याची पाळी येऊ देऊ नका